मला माझ्या बाजूच्या आजीचे आधार कार्डासाठी नाव नोंदवायचे आहे तर ती मला मदत मागत होती की बाई मला घेऊन चल बा म्हणून तिथे आणि ते कुठे आहे काय आहे याची तिला काहीच माहिती नव्हती त्यामुळे मी तिला घेऊन जात आहे तर तू मला सांग की कुठे घेऊन जायचं आहे आणि कसं घेऊन जायचं आहे त्या तो आधार कार्ड बनवायसाठी काय काय डॉक्युमेंट्स लागतात ते सर्व सांग कुणाचं आधार कार्ड बनवायचं असेल तर तो आधार कार्ड बनवून देणारा व्यक्ती त्याचं नाव आणि मोबाईल क्रमांक माझ्याकडे तू दे जेणेकरून मी जेव्हा जाईल तेव्हा मला कोणतीही अडचण नाही येणार आणि या आजीला पण फिरण्यात किंवा येण्याजाण्यात त्रास होऊ नये म्हणून मला तू सांग की कुठे आहे आणि काय आहे जेणेकरून मी तिथे जाऊन प्रत्यक्षात त्या आजीचं काम पटपट करून देईल आणि तिला आधार क्रमांक आणि आधारची नोंदणी मिळवून देण्यास मदत करणार आहे